फोटोग्रॉपी खरं तर एक प्रभावी माध्यम आहे अगदीच सांगायचं झालं तर आपण जसं बाबा लहानाचे मोठे झालेलो असतो मग त्या त्या टप्प्यावर आपल्यामध्ये जे बदल होत गेलेले असतात खरंतर त्या बदलाचा कुठेतरी एक आठवण की बाबा आपल्यामध्ये होणारे बदल आपल्याला पुढं भविष्य जर बघायचं झालं किंवा हा बदल असेल तो फोटोग्राफी माध्यम खरोखर चांगला आहे अगदीच सांगायचं झालं तर बाबा आपण एखाद्या निसर्ग ठिकाणी असू द्यात की बाबा एखाद्या प्रवासात असू द्यात मग त्या त्या ठिकाणचे जे लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी आहेत किंवा बाबा समाजाला उपयोगी पडणाऱ्या असतील गोष्टी त्यांचा फोटो काढला तर आणि त्या बाबा भविष्यात कधी आठवण झाली हां बाबा मी ह्या ठिकाणाला भेट दिलेली आहे हां मग मी तिथे फोटो काढले आहेत मग ते ज्यावेळी आपण ज्यावेळी त्याची पानं ज्यावेळी मागची उघडतो त्यावेळी खरंच त्या आठवणीत ज्यावेळी आपण खरंच म्हणजे त्या त्या आठवणी अगदी पुन्हा पुन्हा ताज्या होत असत ता एक पार्ट झाला आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की अगदी लहानवयापासून बाबा आपण म म्हातारपणापर्यंत जे जे टप्प्यामध्ये आपण प्रवास केला आहे म्हणजे आपल्या आयुष्याचा आणि त्या टाप्प्यावर ज्या ज्या ठिकाणाला भेट दिली किंवा आपल्यामध्ये होत असलेले बदल ते फोटोग्राफीच्या माध्यमातून जर आपल्याला ब बघायस मिळाला तर त्याचा आनंद एक वेगळा होतो बाबा भविष्यात बाबा आपल्या बाबा पुढच्या पिढीला बाबा हा बाबा मी असा होतो बाबा बाबा हां किंवा एखादं काम केलं असेल बाबा चल एखाद्या उपक्रमातलं किंवा एखाद्या गोष्टीचं त्या गोष्टीच्या आठवणी की बाबा सामाजिक गोष्टी असू द्या याचं भान जर खरोखर आपल्याला जर इतरांना चांगल्या पद्धतीनं दाखवून द्यायचं असेल तर बाबा एक ते प्रभावी माध्यम आहे फोटोग्राफी अगदी आपण बघतो बाबा लग्न समारंभ घ्या किंवा एखादं फंक्शन असू द्या एखादा सामाजिक उपक्रम असू द्या त्या त्या टाप्प्यावर अगदी फोटो तो आपण त्या टप्प्यावर फोटो स्वतः क्लिक करू शकत नाही पण दुसऱ्या माध्यमात जर केले तर ते आपण नंतर कोणाला बघितल्यानंतर आपलं हां बाबा हां बाबा मी इथं पोचलेलो बाबा हां बाबा माझ्याबरोबर हे मित्र होते बाबा ह्या टप्प्यावरची ती लोक होते हां बाबा हां हा एक चांगल्या उच्च म्हणजे प्रेरणा देत एक व्यक्तिमत होतं त्यांचा आपल्याला पाहता आलं बोलता आलं एक आठवण राहते